हॅलो गवंडे बोलत आहेत काय मी प्रशांत पाटील बोलतो आहे हा तेच आम्हाला घर बांधायचं होतं आमच्या पाहुण्यांनी तुमचा नंबर दिला हां का तर आमच्या घराची लोकेशन आहे समुद्राची शेजारी आहे आणि आम्हाला म्हणजे असं नैसर्गिक आपत्तींपासून व्यवस्थित किंवा म्हणजे असं ऊन आणि बाकी जे शारूकत वऱ्यांपासून बच बचाव होईल असं एक चांगलं घर बांधायचं आहे तर मग तुम्ही तुम्ही मला सांगा की तुम्ही बांधू शकताय ना अच्छा तर मग तर त्या त्यासाठी म्हणजे कोणते साहित्य लागेल किंवा आपण कशा कशा प्रकारचे घर बनवू शकतो कोणत्या कोणत्या प्रकारचे घर बनवू शकतो आणि तुम तुमचे तुम्हाला किती पैसे घ्याल तुम्ही ह्या कामाचे हे मला सांगा तुम्ही हो ते तर आता सध्या मला माहीत नाही आहे ते लिहिलेलं आहे वहीमध्ये मी तुम्हाला सांगेलच ते फक्त मला हे सांगा की दोन हजार स्क्वेअर फूटच्या आसपास असेल

अच्छा अच्छा ठीक आहे ना हो अच्छा ओक्के हां हां हां हां ठीक आहे तर मग तुम्ही मला हे सांगा की आपल्याला सुरुवातीला आता की कोणतं कोणतं साहित्य घ्यावं लागेल की साहित्य साहित्य जे जेथून घ्यायचे आहे त्यांचे नंबर्स वगैरे किंवा दुकानाचे मालकाचे नंबर वगैरे भेटतील का मला तुमच्याकडं असतील तुमच्या ओळखीचे तर अच्छा आणि अच्छा अच्छा ठीक ठीक आहे ना म्हणजे आपल्याला आता सुरुवातीला किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं ते अच्छा तर मग तुम्ही कधी भेटू शकता मला चालेल चालेल मी आज आज सा सायंकाळपर्यंत मी तुम्हाला कळवतो की क आपण कधी भेटूयात ते चालेल चालेल हां ठीक आहे ठीक आहे